मी काही दिवसांपूर्वी जाबराचा ब्लूटूथ इअरफोन मागवला त्याच्यामध्ये व्हॉइस क्लियरीटी म्हणजे बिलकुल चांगली नाही आहे बटन्स पण म्हणजे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स नीट काम नाही करत समजा आपण ते कानात लावलेलं असेल आणि जर मोबाईल ॲपवर आपल्याला एखादा फोन आला तर ते उचल्या उचलल्यानंतर ते मला सेटिंगमध्ये जाऊन ब्लूटूथ मोडमध्ये जायला लागतं आणि त्याच्यानंतरच ते कनेक्ट होतं हां फन आणि बॅग्राऊंड नॉईज पण भरपूर येतो